हॅलो हां गॅस एजन्सीला फोन लागला आहे का हो हो हां ॲक्च्युली माझं एक काम होतं माझं जे गॅस आरक्षण आहे ना ते मला रद्द करायचं होतं त्याच्यासाठी काय करावं लागेल सांगता येईल का हां प्लीज माझी मदत करा मला एक्सपिरियन्स नाही आहे ओके ॲक्च्युली ना कारण असं आहे की मी इलेक्ट्रिक शेगडी वापरण्याचा निर्णय घेते हो शो गॅश गॅसची गरज नाही आहे हो हो अच्छा आरक्षण संदर्भ क्रमांक का थांबा हं मी बघून सांगते आहे हां घ्या नऊ आठ नऊ सात चार पाच हां नऊ सात चार पाच तीन शून्य शून्य दोन तीन चार आठ हो हो ॲक्च्युली आज अजून एक होतं की किती किती टायमात होईल हे सगळं अच्छा मला ईमेल येईल का ओके ओके अजून काही करण्याची आवश्यकता नाही आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल ओके थँक्यू तसं ईमेल नाही आला त मी फोन करेन तुम्हाला ओके ओके ओके